माझ्या कुटुंबात आम्ही तीन लोक राहतो माझी आई मी आणि माझी एक छोटी मुलगी माझी छो मुलगी ही बारावीत होती आता तिनी बारावीची परीक्षा देऊन ती पास झालेली आहे आणि तिचा रिझल्ट लागला हा चांगला लागलेला आहे माझी आई ही साठ वर्षाची असून ती आताही किराणा दुकान चालवते आणि आम्हाला मदत करते त्याचबरोबर मीपण जॉब करते आणि नेहमी मी घराच्या बाहेर असते जॉबकरिता माझ्या मित्र मित्र मैत्रिणीपैकी माझ्या दोन मैत्रिणी आहेत ज्या मला खूप मदत करतात त्यांचं नाव लक्ष्मी आहे आणि ए एकीचं नाव आहे राधा आम्ही वेळ मिळाला तर फिरायला जातो खूप मौज मजेस मस्ती करतो जर मला त्यांची गरज पडली तर त्या माझी मदत करतात प्रत्येक कामासाठी समोर येतात आणि मी पण त्यांना गरज पडली की त्यांची मदत करते